माझ्या मुलाने किंवा भावाने सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन करावी असं मला वाटतं कारण शिक्षण हे माणसाला माणूस बनविण्यासाठी आणि जीवनामध्ये त्याला उभं करण्यासाठी उपयुक्त ठरत असतं त्याच्या जीवनाला योग्य दिशा दाखवत असतं आणि त्याचं जीवन सुंदर संपन्न आणि समृद्ध करत असतं म्हणून जितकं जास्त शिकता येईल तितकं माणसाने शिकलं पाहिजे आणि लौकिक शिक्षण शाळा कॉलेजामधलं शिक्षण जरी संपलं तरी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो त्यामुळं त्यांनी सतत विद्यार्थी राहून शिकत रहावं असं मला वाटतं कारण जी दुनियेमधली मोठी माणसं आपण बघतो त्यांनी जे काही आपल्या जीवनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे किंवा जे काही कार्य समाजासाठी राष्ट्रासाठी किंवा विश्वासाठी केलेला आहे ते सर्व कार्य किंवा आपलं स्थान त्यांनी शिक्षणातूनच निर्माण केलेलं आहे आणि म्हणून माझ्या मुलाने किंवा माझ्या भावाने खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नाही तर शिक्षण घेत असताना ज्ञानार्जन कसं घडेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण कागदी पदव्यांपेक्षा आपल्याला जीवनामध्ये माणूस म्हणून एक चांगल्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती म्हणून उभं राहत असताना ज्ञानाची गरज असते आणि ते ज्ञान शिक्षण ह्या प्रक्रियेतूनच आपण मिळवू शकतो सतत शिकत राहणारी माणसं ही नव्या नव्या प्रकारचं ज्ञान आत्मसात करत जातात त्यांचं ज्ञान कधीही शिळं होत नाही आणि म्हणून सतत शिकत राहणं सतत वाचत राहणं सतत ज्ञानसाधना करत राहणं सतत ज्ञानाची प्राप्ती करत राहणं हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आवश्यकच असतं आणि ते माझ्या मुलाने किंवा माझ्या भावाने करावं असं मला वाटतं ज्ञान जर आपण मिळवलं तर ते आपण इतरांना देऊ शकतो आणि ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ते इतरांना दिल्यानंतर देखील कमी होत नाही उलट उत्तरोत्तर ते ज्ञान अधिकाधिक वृद्धिंगत होत जातं विकसित होत जातं आणि इतर सर्वांना त्या ज्ञानाचा फायदा होतो आणि समाज ज्ञानाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो